कोणताही लेखक हा विशिष्ट भाषेत लिहीत असतो हे जरी खरं असलं तरी तो विशिष्ट भाषेपुरता मर्यादित नसतो हेही आपल्याला लक्षात द्यावं लागेल म्हणजे मी प्रश्न असा विचारतो की रवींद्र टागोर रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतले लेखक आहे ते बंगाली लेखक आहे असं म्हणणं त्यांच्यावरती आपण वाचक म्हणून करत असलेला अन्यायय असंही मला सांगावसं वाटतं प्रेमचंद असतील टॉल्स्टॉय असतील ओ हेन्री असतील दस्ता यवस्की असतील किंवा शेक्सपियर असेल हे सगळे लेखक कुठल्या ना कुठल्या विशिष्ट भाषेत लिहित होते हे खरं आहे आणि ते विशिष्ट भाषेत लिहित होते त्यामुळं बंगाली उर्दू हिंदी रशियन इंग्रजी या भाषांना एक मान्यता प्राप्त झाली हे ही खरं आहे पण हे लेखक केवळ त्याच भाषेपुरते मर्यादित होते असं मात्र म्हणता येत नाही कारण रवींद्रनाथ टागोर यांना मराठी भाषेत वाचत असताना टॉलस्टॉय यांची कथा मराठीमध्ये वाचत असताना किंवा प्रेमचंद यांच्यासारखा लेखक त्यांची कपनसारखी कथा ही मराठीमध्ये वाचत असताना मला ते मराठीच लेखक आहेत असं वाटतं असं वाटतं त्याचं एक कारण ते जी संवेदनशीलता आपल्या कथेतून कादंबरीतून कवितेतून मांडतात ती संवेदनशीलता मराठी माणूस म्हणून मला भावत आहे त्यांना मी मराठीतून वाचतो अनुवादित झाल्यामुळं हे ही तेवढंच खरं आहे आणि याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही कारण भाषा ही विशिष्ट भूप्रदेशाने विशिष्ट कालखंडाने विशिष्ठ व्यक्तींनी बोलींनी जरी मर्यादित होत असली तरी दुसऱ्या बाजूला साहित्य नावाची जी बाब आहे ती या सगळ्यांच्या सीमारेषा किंवा ही सगळी बंधनं तोडणारी संकल्पना आहे ती संपूर्ण विश्वाची मालमत्ता आहे ती वैश्विक कुटुंबाची संवेद्यशी संवेदनशीलता आहे असं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि त्यामुळं तुमचे आवडते लेखक कोणकोण आहेत या प्रश्नाचं उत्तर देताना मला प्रत्येक भाषेमध्ये लिहिनाऱ्या शेकडो लेखकांची नावं सांगायला लागतील आणि ते तुम्हाला का आवडतात या प्रश्नाचं उत्तर मात्र एकच हाय की ते सगळेच मानवमुक्तीचं गाणं गात आहेत मानवाच्या यशाचं गाणं गात आहेत मानवाच्या श्रेष्ठतेचं गाणं गात आहेत आणि विश्वकुटुंबाच्या घडणीच्या संदर्भामध्ये आपला सहकार्याचा एक हात पुढं करत आहेत म्हणून ते मला आवडतात की आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद